आम आमच्या भागामध्ये तुळजापूर हे मंदिर आहे तिथं प पर्यटन आहे आणि तिथे बरेच लोकं येतात आणि त्यांना मराठी भाषेमध्येच गाईड मिळतात आणि ते तुळजापूरचं वर्णन सांगतात प्रथम लागतं ते होमकुंड लागतं नंतर मंदिरात प्रवेश पायऱ्या चढून आणि मग दर्शन त्याच्याविषयी सगळी माहिती देतात तिथून परत घाटशिळा नेतात घाटशिळा एक मोठी शिळा आहे आणि त्याच्याविषयी माहिती सांगतात घाटशिळेविषयी आणि तिथून धाकट्या तुळजापूर म्हणून आहे तिथं पण देवी आहे तिथली पण आख्यायिका सांगतात आणि त्या घाटशिळेवरून रामाला रस्ता दाखवला तुळजाभवानीने असे ही आख्यायिका आहे तिथे